लोकांची आवड म्हणून बायकिंगचे मी असे वर्णन करतो की बरेचशी मुले बाईक चालवत असताना बाईकचा वेग खूप जास्त असतो आणि नवीन नवीन बाईक आलेल्या असल्यामुळे त्यांची वेग क्षमता खूप असते आणि नवतरूण मुले वेगाचे भान न ठेवता अती उत्साहीपणे खूप वेगात ग बाईक चालवतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते असे मला वाटते त्यामुळे गाडी अति उत्साहात अति वेगात न चालवता मर्यादित वेगाने चालवली केव्हाही चांगली असते